हे जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळं ह्या शहरामध्ये अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत या ठिकाणी कला शाखेचे कॉमर्स शाखेचे विज्ञान शाखेचे त्याचप्रमाणं टीचर ट्रेनिंग कॉलेज अशी देखील विविध कॉलेजेस उपलब्ध आहेत त्याचप्रमाणं इंजिनिअरिंग कॉलेज देखील येतं येथे आहे मेडिकल कॉलेज आता सुरुवात होत आहे तर अनेक अभ्यासक्रम या ठिकाणी उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये बी ए आहे बी एस सी आहे एम ए आहे या अंतर्गत वेगवेगळे कोर्सेस हे उपलब्ध आहेत या अभ्यासक्रमांमध्ये मग फॉरेन्सिक सायन्स असेल किंवा हिंदी संस्कृत इंग्लिश अर्धमागधी यासारखे विषय असू देत हे इथं पोस ग्रॅज्युएटपर्यंत त्याचप्रमाणे काही ठिकाणी पी एच डीचे मार्गदर्शकसुद्धा उपलब्ध आहेत तर अशा अनेक असे अनेक अभ्यासक्रम आसपास च्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत तरी देखील काही विद्यार्थी जे आहेत ते शेजारच्या मोठ्या पुण्यासारख्या शहरामध्ये आपल्याला पाहिजे त्या अभ्यासक्रमासाठी हे प्रवेश घेण्यासाठी जातात काही वेळेला अभ्यासक्रमाबरोबरच इतरही काही कोर्सेस जे आहेत ते त्यांना करायचे असतात जे या साताऱ्यासारख्या छोट्या शहरामध्ये उपलब्ध नाहीत ते ते करण्यासाठी ती त्या ठिकाणी ते जातात या ठिकाणी स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन यासारख्या सोयी देखील या छोट्या शहरामध्ये उपलब्ध आहेत आणि वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं प्रवेश घेतात आणि तरी देखील अजून चांगलं शिक्षण अजून त्यांना मिळायची जर इच्छा असेल आणि अजून मोठ्या शहरामध्ये त्यांना जर वाटत असेल की तिथं जा जास्त चांगल्या संधी उपलब्ध आहेत किंवा तिथले विद्यापीठ हे अधिक चांगल्या त्या विद्यापीठाला बाजारात चांगली मागणी आहे तर येथील विद्यार्थी त्या त्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जातात